स्वर गुड आफ्टरनून स्वराली बोलते आहे का हां तर तुझं ॲप्लिकेशन आलं आहे आमच्या कॉलेजमध्ये मी फिनोलेक्स कॉलेजमधून बोलते आहे बी टेक बी टेकसाठी तुझं ॲप्लिकेशन आलेलं आहे तर त्याबद्दल काही प्रश्न विचारायचे होते मला म्हणजे स्टुडंटचे आधी आम्ही माहिती काढून घेतो म्हणजे तुम्ही सगळी माहिती अपलोड केलेलीच असते तरीसुद्धा आम्ही असं कॉल करून पर्सनली काही प्रश्न विचारतो म्हणजे आमच्या त्या बघण्यासाठी की विद्यार्थी कॉलेजला म्हणजे का कॉलेजच्या प्रोग्रॅम्सकडे वळत आहेत हे बघण्यासाठी हां तर मग तुला या कॉलेजबद्दल माहिती कुठे मिळाली

तर तुला ह्याच्या बी टेकच करायचं होतं की तुझे दुसरे अजून काही वेगळे करिअर ऑप्शन्स होते त्याचं काही स्पेसिफिक कारण असं मत बी टेक झाल्यावर तुला पुढचं अजून काही कोर्सेस करायचे आहेत का की तेवढंच कोर्स करून जॉब वगैरे करशील

हां तू

कॉलेज कॅम्पस बघितला आहेस का तू

तुझे क्वालिफिकेशन वगैरे तर चांगलं आहे मार्क्ससुद्धा चांगले आहेत त्याच्यामुळे होऊन जाईल त्याचा काही प्रॉब्लेम नाही एकदम वेळ मिळालं तरी येऊन कॅम्पस वगैरे बघून जा म्हणजे तुला कसं वाटतं आहे काय आणि तू डे स्कॉलर आहेस की हॉस्टेलर हॉस्टेलला राहणार आहेस

हां हॉस्टेल आहे हॉस्टेल फॅसिलिटी आहे गर्ल्ससाठी पण आहे सेपरेट बॉईजसाठी पण सेपरेट आहे सगळं तेच एकदा बघून जा म्हणजे तुला आयडिया येईल नाही कॉलेज कॅम्पसपासून वेगळीकडे आहे पळटवने साई पळटवण्याला आहे हॉस्टेल कॉलेज तिथे एम आय डी सी मिरजोळे एम आय डी सी साईडला आहे

हां हां ते तुला तुला कळून येईल ते चालेल थँक्यू तुझ्या टाईमसाठी